शिक्षण रोजगार आणि नेतृत्वाच्या बाबतीत यवतमाळ जिल्ह्यातील तरुणांना भेडसावणारी मुख्य आव्हान हे आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये तरुणांच्या योग्यतेनुसार त्यांना काम करण्याची संधी तिथे मिळत नाही आणि त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे जी संधी आहे म्हणजे कंपनी असो किंवा काहीही असो उद्योजका करण्यासाठी तिथे त्यांना ती सु सुविधा उपलब्ध नाही आहे